किरकोळ आणि गाव बाजारांमध्ये अनेक भाजीपाल्यांच्या किरण्याच्या किमतींमध्ये बदल झालेला आहे अनेक मार्केट नाशिक मुंबई पुणे अशा ठिकाणी आहेत ज्यांच्यामध्ये घाऊक मार्केट किरकोळ मार्केट सुद्धा आहेत परंतु एवढ्या अलीकडच्या कालावधीमध्ये किराण्यांच्या आणि भाज्यापाल्याच्या किंमतीमध्ये खूप बदल दिसला परंतु त्याचबरोबरीने ऑनलाईन खरेदी सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहे ऑनलाईन खरेदी ही तर खरं चांगलं आहे आणि ज्यावेळेला आपल्याला एखादी गोष्ट आवडली नाही ते आपण गोष्ट परत करू शकतो आणि त्यामुळे आपल्याला चांगल्या क्वालिटीची वस्तू आपल्याला घेता येते त्याचे नक्कीच फायदे आहेत पैशांचे देवाणघेवाण करताना आपल्या रोख रक्कम द्यावी लागत नाही आणि त्यामुळे ऑनलाईन खरेदी ही तर आजकाल प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहे आणि त्यामुळे घरी बसल्या कुठेही न जाता घराबाहेर न पडता लगेचच पैसे न देता आपल्या ह्या गोष्टी करता येतात आणि ते खरोखर चांगली गोष्ट आहे